आरोग्यसेवेमधला अनुभव म्हणजे डॉक्टर लोकं सध्या भ्रष्टाचाराच्या मागे लागलेले आहेत आणि ते आजाराचं योग्य निदान करत नाही आहेत फक्त पैसा गोळा करणे हाच त्यांचा हेतू आहे आणि जास्तीत जास्त पेशंट ते गोळा करण्याचा गोळा करण्याच्या विचारात आहेत त्यामुळे आता ह्या डॉक्टर लोकांवरचा देखील विश्वास उडत आहे